मी झाडांची छाटणी दर पंधरा वीस दिवसांनी करतो जुनी वाळलेली किंवा रोगट फांद्या काढून टाकणारे झाड नवीन फांद्या फुलवतात आणि चांगली वाढ होते त्यामुळे झाडांना हवा आणि सूर्यप्रकाश नीट मिळतो आणि फळफुलांची संख्या वाढते